माझं नाव वैभव जायभाय आहे आणि मला माझ्या मित्रांसोबत हनी सिंगचा कॉन्सर्ट अटेंड करायचा आहे त्यासाठी मी कोणत्या प्रकारे पेमेंट करू शकतो ऑनलाईन ऑफलाईन किंवा नेट बँकिंग कोणता ह्याचा वापर करू